हां बोला ना

हां मिळेल ना हो आहेत ना प्रत्येकाची वेगळी वेगळी प्राइज आहे जसं शेवंती हं बरं ठीक आहे ना हां ठीक आहे बरं बरं भाव लिहून घ्या आणि किंवा लक्षात ठेवा मी सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या फ्लॉवर्सची आहे प्राइस इथं गुलाब जरी लागत असेल गुलाबमध्ये तीन ते चार प्रकार गुलाबाचे आहे पांढरा गुलाब आहे पिवळा आहे कथिया आहे लाल आहे डार्क लालमध्ये आहे तर याचे अलग अलग रेट येईल तर त्याच्यामध्ये जरी एकदम कथिया जरी लागला तर त्यामध्ये एक बडिंगचा गुलाब आलेला आहे नवीन आहे मस्त आहे तो गुलाब बघून पहा घेऊन पहा पण त्याची ही जास्त आहे अच्छा ठीक आहे ना ते नऊशे रुपये किलो आहे

हो हो आहेत ना खूप साऱ्या व्हेरायटीज आहे तुम्हाला कोणती पाहिजे ते सांगा शेवंती सहाशे रुपये किलो आहेत ऑस्टर हे चारशे रुपये किलो जलबेरा हे आहेत सातशे ते साडे सातशे किलो आहे आणि त्याच्यासोबत तोरण वगैरे हार कशाचे पाहिजे

अच्छा हो आहेत ना

अच्छा दोन गुच्छ आणि हार पाहिजे किती हार पाहिजे बरं तर हार कशाचा पाहिजे कोणत्या फुलांचा पाहिजे तर स्पेशली गुलाबाचा करायचा की मिक्समध्ये करायचा की त्याच्यात पान टाकायचे की एकाच याचा करायचा हारासाठीच

हो हो अट्रॅक्टिव देते

बरं

अच्छा ठीक आहे ना हां हां ठीक आहे ठीक आहे तोरणाचे भाव तोरण बघून आहे तर ठीक आहे तुम्ही शॉपमध्ये या आणि जो पाहिजे तो घेऊन जा ठीक आहे